आमच्या परिसरामध्ये एकूणच राज्य म्हणून खेळांच्या विकासासाठी स्वयंसेवी असेच एन जी ओजसाठी तसेच चॅरिटेबलसाठी सरकारी स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत आहेत आणि यासाठी खेळांच्या विकासासाठी ते खूप मदत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना खेळाडूंना संस्थांना करत आहेत माझ्या परिसरामध्ये सरकारी संस्था फंडिंग करत असते व खेळपटूंना चांगल्या दर्जाची मार्गदर्शन प्रदान करत असते हेच मार्गदर्शन देत असताना काही प्रमाणावर मुलांवर प्रमाण होऊ न देता मार्गदर्शन त्यांला यथोचित केले जाते तसेच गरीब व गरजू खेळाडू व खेळाडूपटूंना स्वयंसेवी संस्था एक निश्चयाने एक निर्धाराने त्यांना बोलावून वेगवेगळ्या स्वरूपात आर्थिक व दैनंदिन जीवनाच्या स्वरूपात मदत करत असतात व त्यांना प्रेरणा देत असतात ख्यालना देत असतात चालना देत असतात व यामध्ये कोणताही हलगर्जीपणा न करता स्वयंसेेवी संस्था विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून आहेत खेळांचा विकास होण्याकरिता मुलं निवडली जातात चांगला खेळाडूपटू हाच खेळाचा विकास करू शकतो असे आपल्या भारत देशामध्ये मानले जाते असंच आपण जर बघितलं मोठे मोठे बिझनेसमॅन्स व्यावसायिक जे आहेत ते त्यांच्या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना मदत करत आहे व खेळांचा विकास हा आंतरराष्ट्रीय पातळीवर जावा खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्जा मिळावा म्हणून खेळांच्या विकासासाठी सरकारी संस्था व तसेच माझ्या परिसरातील व्यावसायिक त्यांच्या संस्थेद्वारे आर्थिक मदत करत असतात